हो अशी काही पुस्तकं असतात की ज्यामुळं आपण भावनिक होतो साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे त्यातलंच एक पुस्तक जे माझ्या वाचनात आलं होतं अगदी लहानपणापासून ते पुस्तक माझ्या संग्रही होतं आणि एका बक्षीस समारंभाच्या वेळी मला ते पुस्तक दुसऱ्यांदा मिळालं होतं तर त्यामुळं ते पुस्तक वाचायचे मी त्याच्यामध्ये अनेक रात्री ज्या गोष्टी सानेगुरूजी त्यांच्या ज्या शिष्य किंवा मग ज्यांना विद्यार्थी म्हणू त्यांना जे सांगायचे त्या गोष्टी त्यामध्ये आहेत रात्र पहिली रात्र दुसरी अशा पद्धतीनं त्यात गोष्टी आहेत त्यातली जी एक कथा आहे की ज्यामध्ये अगदी जेव्हा शेवट येतो म्हणजे पूर्णपणे पुस्तकामध्ये श्यामने अर्थात साने गुरुजीनी त्यांच्या आईबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत त्यामधली अळणी भाजी नावाची जी एक गोष्ट आहे त्यामध्ये पण आपण भावनिक होतो की ज्यामध्ये असं सांगितलं आहे की त्यांच्या आईच्या हातनं भाजीमध्ये मीठ हे घालायला त्या विसरलेल्या असतात आणि जेव्हा त्या सगळ्यांना भाजी वाढतात तेव्हा सगळे निमूटपणे खातात कारण श्यामचे बाबा त्याला काही नावं ठेवत नाहीत त्या भाजीला त्यामुळे श्याम पण नावं ठेवत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा श्यामची आई जेव्हा जेवाला बसते सगळ्यात शेवटी तेव्हा तिला कळतं अरे भाजीत मीठच नाही आहे तिच्या डोळ्यात पाणी येतं ती विचारते पण श्यामला बोलवून की श्याम तू असं कारे बरं केलंस तर तेव्हा श्याम सांगतो की नाही आई बाबांनी खाल्ली त्यामुळे मी पण खाल्ली तर ह्याच्या ह्यावेळी पण आपल्याला भावनिक व्हायला होतं की खरंच आपण मापं न काढता जेवायला शिकलं पाहिजे हा एक खूप चांगला संदेश त्यामध्ये आहे आणि तसंच भावनिक होणारी अशी एक त्यामध्ये कथा आहे जी शेवटच्या रात्रींकडं येते की जेव्हा श्याम हा त्याच्या आईजवळ नसतो आणि त्याच्या आईचा जो शेवट दाखवलेला आहे की त्याच्या आईला आई आजारी असते आणि श्याम त्यांच्या आईच्या शेवटच्या भेटीला येण्यासाठी कसा उत्सुक असतो आणि त्यावेळी जे श्यामच्या आईचा अंत दाखवला आहे ते खरंच वाचताना आपण भावनिक होतो आणि हृदयाला स्पर्शून जाणारा अशा त्या सगळ्या कथा आहेत श्यामच्या आईबद्दलच्या सगळ्या आठवणी या श्यामने म्हणजे साने गुरुजींनी त्यात सांगितलेल्या आहेत आणि त्या वाचताना अनेक रात्रींच्या कथा वाचताना रडायला येतं आणि ही पुस्तक खरंच आपल्याला भावनिक करून टाकतं